सार्वजनिक आरोग्याच्या सेवेच्या तुलनेत राज्यातील खाजगी आरोग्य सेवा अतिशय गुणवत्ता आहे परंतु त्याबरोबरच त्याच्या किंमती मात्र खूप आहेत आणि सुगमतेच्या बाबतीतसुद्धा राज्यातील खाजगी आरोग्यसंस्था ज्या आहेत त्या वरचढ आहेत हे नक्कीच म्हणावं लागेल कारण सरकारी दु दवाखान्यातून किंवा रुग्णालयात जर आपण गेलो तर वेळेवर तिथे डॉक्टर हजर असतीलच असं नाही डॉक्टर जर हजर नसतील तर तिथल्या सिस्टर असतात त्या तुमची सगळी ट्रीटमेंट करतात त्या किती शिक्षित आहेत ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे परंतु बऱ्याच वेळा त्या नर्सेस त्याच तपासतात आणि त्याच तुमचं निदान करून ट्रीटमेंट देतात ह्यामध्ये खूप मोठ्ठं प्रमाणात रिस्क आहे असं मला वाटतं पण त्याबाबत मात्र खाजगी आरोग्यसेवेच्या बाबतीत तुम्हाला सेवा चांगली मिळते औषध उपचार तुमचे चांगले होतात आणि गवरर्मेंटच्या ज्या इन्शुरन्सच्या स्कीम असतात त्या सुद्धा तिथे उपयोगी ठरतात परंतु एक भीती एक आहे की बऱ्याच वेळा तुमचं निदान डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडून चुकीचं होतं किंवा तुमचा जो इन्शुरन्सची रक्कम असेल त्या इन्शुरन्सच्या रकमेच्या बाबतीत तिथपर्यंत ते जे आहे ते तुम्हाला ऑपरेशन वगैरे करायला सांगतात कारण इन्शुरन्सची रक्कम ते गव ते इन्शुरन्स कंपनीकडून वसूल करतात परंतु जर आपण सेवा जर बघितली किंवा गुणवत्ता बघितली तर ती नक्कीच चांगली आहे स्वच्छतेच्या बाबतीत खाजगी आरोग्यसेवा जे आहे किंवा जे दवाखाने आहेत ते नक्कीच चांगले आहेत आणि त्याच वेळेस जर आपण सार्वजनिक आरोग्य दवाच्या दवाखान्यातून जर बघितलं तर तिथली स्वच्छता अजिबातच नसते किमतीच्या बाबतीत जर विचार केला तर खाजगी आरोग्याचे दवाखाने जे आहेत तिथे किंमती मात्र बऱ्यापैकी आहेत जे दवाखाने आहेत ते खूप महागडे आहेत तिथलं तुमचं दवाखान्यातला स्टे असेल तुम्ही ॲडमिट झाल्यानंतरच्या ज्या काही प्रोसिजर असतील त्याला खूप पैसा माणसाला मोजावा लागतो पण त्याच्यात सरकारी रुग्णालय आणि दवाखाने जर असतील तर त्यामानाने तुम्हाला पैसे खूप कमी द्यावे लागतात इतके पैसे होत नाहीत